आमच्या भागात प्राथमिक व्यवसाय म्हणजे शेती आहे शेती आजकालच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे जर शेती वगैरे नाही केली तर धान्य वगैरे जगाला किंवा आपल्याला खायला वगैरे काही मिळत नसते शेती हा एक खूप चांगला व्यवसाय आहे शेतीमध्ये जेव जर आपण शेती केली तर त्यामुळे आपल्या आपणसुद्धा खाऊ शकतो किंवा व बाकी बाहेर ठिकाणी वर्धे म्हणजे असं बाहेरील जग भाग भागात सुद्धा विकून तेसुद्धा लोकं आपलं धान्य वगैरे खाऊ शकतात असे खाऊ शकतात मग आणखी ते पर्यटक वगैरे त्यांना त्या धान्याला कसं म्हणजे कसं करायचं कसं किती पाणी ओलायचं किती धान्य लावायची किती वेळाने काय करायचं कसं करायचं व ते किती महिन्याने येते पीक कसं कर आमच्याकडे जास्त तर पीक कापूस गहू सोयाबीन वगैरे पेरतात त्याबद्दल माहिती क जाणून घ्यायला पर्यटक येत असतात त्यांना ॲ आजकाल ॲग्रीमध्ये खूप स्कोप्स स्कोप आहे तर त्या त्यामुळे ते असं त्या नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते तर ते शेतीबद्दल विचारायला वगैरे आले तर ते आम्ही पण त्यांना चांगल्याने समजवून मार्गदर्शन करू की कसं पा किती आणि फवारा द्यायचा आहे कसा पाणी ओलायचं आहे किती महिन्यांनी कसं करायचं आहे कसं पीक द्यायचं आहे आणखीन त्यांना चांगलं कोणतं खत वापरायला हवं कोणतं नाही वापरायला हवं असं वगैरे सांगून आम्ही त्यांची त्यांना मार्गदर्शन करू शकतो